मुळात मराठी भाषेविषयी बोलायचं म्हणजे आपण लहान आणि भाषा मोठी असं खरं तर आहे परंतु आत्ता स्थिती आणि परिस्थिती पूर्णपणे उलटी आहे म्हणजे त्याला कारणीभूत काही अनेक गोष्टी आहेत शिक्षणसंस्था त्याला कदाचित कारणीभूत असू शकतात किंवा जिथं फार इंग्रजी शिकवलं जातं आजकाल आणि आजकालच्या मुलांमध्ये सुद्धा आजूबाजूला त्यांचे आई वडील सुद्धा इंग्रजीच बोलत असतात त्यामुळे त्यांच्यावर संस्कारही इंग्रजीचेच होतात पण ते हे चित्र नक्की बदलू शकेल आणि ते बदलवण्याची ताकद मराठी माणसामध्ये आहेच मराठी माणसाने खूपच वेगवेगळ्या प्रकारे त्याचं शक्तिप्रदर्शन केलेलं आहे आत्तापर्यंत आणि मराठी भाषा ही अगदी काय म्हणतात त्याला अठरापगड आजूबाजूला पसरलेली अशी भा भाषा आहे आणि मराठीचं महत्त्व फार फार उच्च आहे त्यामुळे मराठी भाषा ही इथेच नाही तर सर्वतोपरी सगळीकडे पोहोचावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणं आणि त्या भाषेचा वापर करत राहणं फार गरजेचं आहे कारण एखादी गोष्ट जर वापरात असेल तर त्याला गंज चढत नाही किंवा ती वाया जात नाही आपली जर मराठी भाषा आपल्याला मोठी झालेली बघायची असेल आणि सातत्याने हिचा वावर होत राहावा असं जर वाटत असेल तर ती भाषा मुळात सगळ्यात पहिले त्या भाषेचा वापर केला गेला पाहिजे आणि तो वापर केला गेला तर ती जतन करता येईल आणि ती नुसती जतन करता येणार नाही तर ती वाढेल कशी ह्याचा विचार करून त्याचा प्रचार आणि प्रसार सातत्याने करत राहाय राहायला पाहिजे असं मला वाटतं